अक्षय कार सर्विसकडून बोलत आहा का अच्छा अच्छा मी एक कॅब बुक केली होती तसं म्हटलं तर मला आताच हनुमान नगरापासून हां शितला अपार्टमेंट हनुमान नगर नगरपासून मी कॅब बुक केली होती तर ती अजून आली का बरं नाही हो आत्ता तुम्ही म्हटलं होतं की पंधरा मिनटातच तुमची कॅब तुमच्या दरवाजासमोर उभी राहील पण आता म्हणजे अर्धा तासपेक्षा जास्त होत आला तरी तुमची कॅब अजून आली नाही मला इकडे कामाला जायला उशीर होतोय तुम्ही असं कसं काय करू शकता काय तुमच्या गाडीचा टायर पंचर झाला त्यामुळे तुम्ही म्हणजे रस्त्यातच येऊ नाही शकले असं हे कोणतं कारण झालं का बरं तुम्हीच सांगा आता मग काय तुमच्याकडे एकच कार आहे का दुसरी कोणती कॅब वगैरे नाही आहे का तसं खरं म्हटलं तर मी तुमच्या मी तुमच्या सर्विसला तसं तर खूप कमी रेटिंग्स देईल खरं म्हटलं तर कारण की तुम्ही माझे माझ्या टाईमवर आले पण नाही आणि मला एक तर कामाला उशीरसुद्धा खूप झालेला आहे